हां बोला कोणत्या कंपनीची मारुती सुजुकी हुंडाई टाटा महिंद्रा वेन्यू अल्काजर सुसॉन हेकस्टर आय ट्वेंटी ऑरा आय ट्वेंटीमध्ये फीचर्स म्हणजे जर तुम्हाला फोर सीटर गाडी असेल त्याच्यामध्ये तुम्हाला स्पेसमेंट तुम्हाला फोर पॉइंट फायू मिळणार आणि त्याच्यात स्क्रीन टच तुम्हाला सिक्स पॉइंट वन इंचेचं मिळणार गाडी टोटली सनरूफ वगैरे तुम्हाला अवेलेबिलिटी मिळणार ठीक आहे अजून तुम्हाला हां स्टेरिंग स्टेरिंग कंट्रोल पण तुम्हाला फूल पॉवर विंडोज त्याच्यामध्ये अवेलेबिलिटी राहणार हां ही तुम्हाला आठ लाखपासून तर बारा लाखपर्यंत टॉप मॉडेलवाइज ही जाईन तुम्हाला तर तुम्ही आय टेन निऑस घेऊ शकता हां त्याच्यामध्ये स्पेसमेंट तुम्हाला थोडा कमी मिळणार बट बूट स्पेस तुम्हाला जास्त मिळता त्याच्यामध्ये आणि प्लस त्याच्यामध्ये तुम्हाला कम्पेबिलिटी सिक्स पॉइंट वनच्या इंचेस तुम्हाला मिळणार फोर सीटर गाडी ते पण मिळाल प्लस तुम्हाला त्याच्यामध्ये सनरूफ पण मिळून जाणार

हां राहतात राहतात त्याच्यामध्ये कलर्स मी तुम्हाला सांगू एक व्हाइट कलर येणार एक सिल्वर कलर येणार एक तुम्हाला ब्ल्यू कलर येणार एक ब्लॅक कलर येणार नाही नाही नाही तुम्ही कोणता पण कलर सिलेक्ट करू शकता आय टेन निऑस डिफरन्स म्हणजे स्पेसिफिकचा डिफरन्स खूपए आय ट्वेंटीमध्ये स्पेसिफि स्पेसिफिकमध्ये तुम्हाला जास्त कम्फर्ट भेटणार आणि आय टेनमध्ये तुम्हाला थोडा त्याच्याहून दोन इंच कमी मिळणार बरंबरं या ना उद्या येऊ शकतात